सवाई गंधर्व महोत्सव हा पुण्याचा एक सांस्कृतिक सण म्हणता येईल भीमसेन जोशींनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ एकोणीसशे त्रेपन्न साली ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली ह्या कार्यक्रमामध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती असते भारतीय क्लासिकल म्युझिक हे आजकाल कमी होत चाललं आहे आपल्या नवीन पिढीपर्यंत हे पोचवण्यासाठी ह्या सांस्कृतिक मैफिलीचा खूप मोठा वाटा आहे चार दिवस हा सांस्कृतिक सण पुण्यामध्ये चालू असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणहून लोकं ते ऐकायला आणि बग परफॉर्म करायलाही वेगवेगळ्या ठिकाणहून बोलवलं जातं लोकांना त्यानंतर हा प्रोग्रॅम म्हणजे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र चालायचा पूर्वी पण आता कॉर्पोरेशनच्या नियमानुसार रात्री दहापर्यंतच हा कार्यक्रम चालू असतो लोकं हजारोंच्या संख्येनी इथे गर्दी करतात आणि जे जोपर्यंत प्रोग्रॅममध्ये ब्रेक येत नाही तोपर्यंत पिनड्रॉप सायलेन्स म्हणतो तशी शांतता असते आणि कोणीही उठत नाही हल्लीच यामध्ये भारतीय नृत्यकलेलासुद्धा सामावून घेतलेलं आहे